मी आधी टी ईमध्ये भरपूर योगा बघत होती तेव्हा मग मी डिसाईट केलं की वा मला एकदा योगा क् करण्याचा प्रयत्न क् करायला हवा मग मी युटूवर वगैरे इंटरनेटवर योगा फ फार बघत होती तेव्हा मग मी योगा करणं स्टार्ट केलं मी रोज हळूहळू योगा करत होती मला फार रिलॅक्स वाटत होतं मग मी काही दिवसानंतर माझी बॉडी पण एकदम स्ट्रेच चांगली वगैरे स्वस्थ राहायला सुरुवात झाली मला फार चांगलं वाटत होतं मला सवय पडून गेली होती योगा करायची ज्या दिवशी मी योगा केला नाही त्या दिवशी मला फार माझं शरीर अकडत होतं मग मला सवय झाल्यामुळे मला रोजच योगा कराया लागत होता करा लागत होता त्याच्यानंतर मग मी माझ्या फ्रेंड्सला पण अॅडवाईच केलं की बा मा जर तुम्ही पण योगा का करत जा तुम्ही पण स्वस्थ राहाल चांगले राहाल तुम्हाला पण र रिलॅक्स वाटणार तुम्ही योगा केल्यानंतर मग माझं मी योग काही दिवसानंतर योगा क्लासेस घेणं स्टाट केलं आणि मग माझ्याकडे भरपूर स्टुडंट आले आणि मी त्यांना योगा फार चांगल्याने शिकवत होती